स्वच्च भारत अबियानाविषयी काय म्हनायचंय स्वच्च भारत अबियानाविषयी हे मोदी सरकार यांनी काडलेलाय स्वच्चता परिसर स्वच्चता भारत अबियानामुडे लोकांच्या मनात स्वच्चतेची भावना नि निगून काई लोकांच्या मनात भावना निगून दिसून आली असे मला वाट